महाराष्ट्रामध्ये प्रमुख नांदेड जिल्ह्यामध्ये माहूर हे एक धार्मिक स्थळ आहे ते हिंदूंचं अतिशय पवित्र मंदिर आहे ज्यांची कुलदैवता रेणुका माता आहे त्यांचं तिथे आभिषेक होतो तिथे तांबुलाचे खूप महत्त्व आहे तिची पूजा आरती आराधना आभिषेक तिला पुरणाचा नैवेद्य आणि तिची खणानारळाने किंवा साडी चोळीने ओटी भरतात तिला फुलांचा हार अर्पण करतात व तिचं माहूरगडाच्या पायऱ्या अतिशय कठीण आहेत तर लहान मुलापासून लहान मुले सर्वजण तिथे एकदम भाविकपणे जातात आणि खूप सरांना अतिशय चांगला अनुभव येतो त्यामुळे हे जे माहूर ठाणं आहे ते अतिशय प्रेक्षणीय पण आहे त्या बाजूला एक किल्ला आहे तो पण पाहण्यासारखा आहे माहूरगड एक धार्मिक ठिकाण आहे